कोविडच्या काळातली आमची खूप खूप म्हणजे खूप घराच्याबाहेर जायची परिस्थिती नव्हती कारण की त्यावेळेस कोविड इतका पसरलेला होता की आम्ही घराच्याबाहेर निघत नव्हतो कुठंही बाहेर जायचं असलं की कुठलचं आणत नव्हतं खात नव्हतो काही नाही तोंडावर मास होते आणि बाहेर जायचं म्हणलं की आम्हाला भीतीदायक हे होते आम्ही त्याच्यासाठी नेहेमीच सॅनिटायझर वापरत होतो बाहेरून आलं की हातपाय धुणे स्वच्छता ठेवणे बाहेरचं कोणी आलं तर त्याला घरात घेत नव्हतो आणि कसं हे कोविडच्या काळामध्ये कोणाला केव्हा क कोविड झाला हे आपल्याला काही समजायला मार्ग नव्हतं त्याच्यामुळे आम्ही नेहमी कसं बाहे बाहेरचे लोक आले की त्यांना पण खूप सांगत होतो की तुम्ही तोंडाला मास लावा पुन्हा तुम्ही स्वत ची स्वच्छता ठेवा आणि द कोणाच्या घरी जायचं असेल तर सॅनिटायझर घेऊन जा आणि सॅनिटायझर करूनच तुम्ही त्यांच्या इथं जा स्वत् स्वतःला आणि कसंय कुठं कोणा हे कसं आहे सॅनिटायझ आणि तोंडावर मास असलं की स्वत ला सुरक्षित म्हणजे सुरक्षित ठेवला जात होते कुटुंबाला पण आणि सगळ्यांनाच कसं को कोविडविषयी खूप भीती होती आणि त्याच्यापासून आम्ही खूप म्हणजे सॅनिटायझर हे ते वापरून आम्ही स्वत ची सुरक्षा ठेवली आणि कोविडच्या काळात कोणाच्याच घरी गेलो नाही आणि तोंडाला मास्क लावल्याशिवाय आम्ही बाहेर पडलो नाही हे कोविडच्या काळातले म्हणजे सॅनिटायझर हे केल्याशिवाय आम्ही कोणाच्या घरी जात नव्हतो आणि मास वापरत होतो हे आम्ही क कोवि कोविडच्या काळामध्ये स्वत सुरक्षित राहिलो आणि दुसऱ्याला पण सांगितलं की तुम्हीही सुरक्षित रहा आणि सगळ्यांला सुरक्षित ठेवा हे आम्ही कोविडच्या काळामध्ये केलेलं उपाय आहे